हॅलो स नमस्कार प्रणय जी मी सलोनी बोलते मी माझ्या कुटुंबासाठी नवीन कार घेण्याचा विचार करते मला अशी कार पाहिजे जी कुटुंबासाठी सोयीस्कर असेल आणि त्यात आधुनिक फीचर असतील मला किमान सात सीटर कार हवी हाय कारण आमच्या कुटुंबात सहाजण आहेत आणि आम्हाला थोडी जास्त जागा आणि आराम हवा हाय हो नक्कीच सांगा ते खूप छान वाटत आहे पण एक्स वी एक्स यू व्ही सेव सात झिरो झिरो आणि स्कॉर्पियो यन यामध्ये काय फरक हाय कोणती फार कुटुंबासाठी जास्त सोयीस्कर हा ठरेल आता समजले मला वाटते एक्स व्ही एक्स यू व्ही सात झिरो झिरो अधिक योग्य असेल कारण आम्ही सहसा श शहरातच ड्रायविंग करतो आणि आराम महत्त्वाचा हाय परंतु मला स्कॉर्पियो यनबद्दल देखील उत्सुकता हाय त्यांची किंमत आणि फीचरबद्दल थोडं सविस्तर माहिती हवी होती एक्से यू व्ही सेवन झिरो झिरोच्या सेफ्टी फीचरबद्दल ऐकून खूप छान वाटत आहे सुरक्षितता खूप महत्वाची हाय विशेषतः जेव्हा मला अस मुलं असतात तर मला त्याचं इंटव्ह्यू आणि स्पेश स्पेसबदल थोडं जाणून घ्यायचं हाय ऐकून खूप छान वाटत आहे आणि यामध्ये कलर ऑप्शन कोणते उपलब्ध हाय मिडनाईट ब्लॅक हा रंग छान दिसतो आहे मला वाटत आहे मी एक्स यू व्ही सेवन या साठीच जॉईन पण फायनान्स ऑप्शनबद्दल जाणून घ्यायचं हाय ते खूप खूपच सोयीस्कर वाटते मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून तुम्हाला लवकरच कळवेन आता पुढचे हाये भेटू दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हो भेटू लवकर